आमच्या हॉटेलमध्ये गोड पदार्थ खालील प्रमाणे उपलब्ध आहेत गुलाबजामून मोदक रसगुल्ला कंदीपेढा जिलेबी लाडू बर्फी रसमलाई रबडी चमचम पुरणपोळी श्रीखंड या गोष्टी उपलब्ध आहेत